हां हॅलो हां अनुरेखा खूप दिवसांनी आठवण झाली हो ठीक ठीक तू कशी आहे मुलगी कशी आहे

कशी आठवणी के हां हां कोणत्या कोणत्या विषया संदर्भात

ओके बरं बाळासाहेब ठाकरेंचे म्हणजे थोर थोर व्यक्ती होऊन गेलेत राजकारणाचा इतिहास बाळासाहेब केशव ठाकरे या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ते शिवसेना त्यांनी जो पक्ष निर्माण केला शिवसेना जे शिवसेना पक्षाचे ते संस्थापक होते थोर व्यंगचित्रकार होते बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षांची स्थापना केली आणि राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला आहे आणि त्यांना हिंदूंचं एक राष्ट्र व्हावं अशी त्यांचं धोरण होतं आणि त्यांनी आतापर्यंत शिवसेना या पक्षाच्या थ्रू म्हणजे शिवसेना पक्षाच्या पक्षाच्या काय म्हणतो आपण थ्रू हिंदुत्वाची ज्योत अजून तेवत ठेवलेली आहे त्यांची जिथे जिथे भाषणं व्हायची तिथे तिथे लोकांनी बरीच गर्दी केलेली आहे आणि त्यांचं नाव त्यांनी म्हणजे राजकारणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलेलं आहे म्हणजे कोणताही भारताचा नागरिक त्यांना विसरू शकत नाही ओके हां हां हां

अजून म्हणजे एक मिनटं एवढं पुरेसे आहे म्हणजे अजून काय जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे कशा काय प्रोजेक्ट आहे कसलं प्रोजेक्ट आहे हां हां ओके ओके अच्छा हां ठीक आहे एवढी पुरेशी आहे माहिती एवढी पुरेशी आहे ओके बाकी ठीक ओके ओके

हो हो येईन एकदा चालेल ओके बाय थँक यू बाय